कोण श्रेया अनिल मोरे बोलत आहे का हां तुम्ही आला का मलेशिया वरनं हां थांबा एक बाहेर आहे एक पाच मिनिटात येतो मी शॉपला बोला ना काय काम आहे

हां भेटतील ना आपल्या शॉपमध्ये माझंच स्वतःचंच दुकान आहे दुकानात आहे का थांबा एक दोन मिनटांत आलो तोपर्यंत तुम्ही तो कॅटलॉग आहे वरती काउंटर वरती तो कॅटलॉग बघा तुम्हाला कुठलं पाहिजे ते मी येतोच दोन मिनटांत हां तिथे दोन दोन कॅटलॉग आहेत दोन कॅटलॉग आहे नेकलेस आणि इअररिंगचा वेगळा कॅटलॉग आहे आणि रिंगचा वेगळा कॅटलॉग आहे तुम्हाला कुठलं पाहिजेत ना ते सगळे आपल्या दुकानात भेटतात हां बघा ना

नाही थांबा एक मिनटं मी आलो शॉपमध्ये तुम्ही कुठं उ काउंटरवर उभं आहे तेच तुम्हीच फोनवर बोलले ते तुम्हीच आहे का हां मग ते तुम्हाला कुठले पसंत पडले त्याच्यातले सांगा बघु म्हणजे तुम्हाला ओरिजनल बघायचे आहे का फिक्स आहे का तुमचं एक मिनटात बंटी आण रे ते ते त्या मॅडमला काय पाहिजे ते आण पटकन गोडाउनमधून हां हे बघा आले ओरिजनल वाले बघा यातले काय बरोबर आहे का हां मग आहे तोच आहे हां हे बघा समोरच आहेत रिअलमधले नेकलेस या नेकलेसवरती तुम्हाला ऑफर पण आहे तुम्हाला रिंग तुम्हाला कॉस्ट सांगतो मी रिंग तुम्हाला पडेल थटी थाउजंडला परत नेकलेस तुम्हाला पडेल सेवनटी थाउजंडला आणि तुमचे ईअररिंग पडेल तुम्हाला ट्वेंटी थाउजंडला टोटल तुमचे एक लाख वीस हजार होत आहेत मग तुमचं काय म्हणणं आहे डिस्काउंट बघा आता तुम्ही अनिल हां तुम्हाला हे सांगतो फायनल फिगर तुम्ही आता माझ्या मित्राचीच पोरगी आहे म्हणल्यावर तुम्हाला एकदम डिस्काउंट देतो एक लाख पाच हजारातलं तुम्ही हे करा म्हणजे तुमचं पण नाही माझं पण नाही नाही एवढे कमी होणार नाहीत एक लाख पाच हजार डन करून टाका हं मग तुम्हाला हे सध्या तर ॲड्रेस मी पावट पाठवतो तुमच्या घराचा ॲड्रेस माहिती आहे पाठवतो तुम्हाला बील तुम्ही आत्ता घेऊन जाऊ शकता चालतं आहे आणि तुम्ही हो चालतं आहे हां